आता मी महाराष्ट्र या प्रदेशामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये मराठी लोकं असतात आणि मराठी लोकं ही जास्तीत जास्त स्वतःच स्पिरिच्युअल गॉड म्हणून तर ते कोणाला मानत असतात तर गणपतीला मानत असतात तर सर्वात जास्त मानत असतात ते गणपतीला मानतात गणपतीला मानत असल्यामुळे त्यांना त्यांना असं वाटतं की त्यांच्या लाईफमध्ये जेवढं पण चांगलं होत आहे ते गणपतीच करत आहे आणि ते त्याच्यामध्येच सगळं त्यालाच प्रेझेन्स ऑफ गॉड म्हणून समोर ठेवत असतात त्यांनाच ठेवत असतात आणि कोणतीही गोष्ट करताना ते त्यांनाच पहिली त्याची पूजा करत असतात त्यांना त्यांना हर हर हर म्हणजे पेपरला जायचं असेल तर पेपराच्या पहिले त्यांची पूजा करत असतात पेपराच्या नंतर पास होण्यासाठी ते त्यांची पूजा करत असतात त्या त्यांची ही म्हणजे कोणतंही शुभ काम करायचं असेल तर ते त्यांचं नाव नाव घेत असतात आणि इकडच्या लोकांनी मराठी लोकांनी शिवाजी महाराजांना पण आपलं म्हणजे कोणी कोणी गॉड गॉड म्हणतात आणि ते मानलंच पाहिजे कारण की शिवाजी महाराजांमुळेच ह्या महाराष्ट्र महाराष्ट्र अस्तित्वात आहे महाराष्ट्राचं अस्तित्व आहे शिवाजी महाराजांमुळेच मराठी लोकं जिवंत आहेत आणि त्यांनाचं मराठी लोकांना त्यांच्यामुळेच चालना मिळाली आहेत आता आता पण कोणत्या मराठी माणसाला ओळखले जाते तर ते शिवाजी महाराजांमुळेच ओळखले जाते आणि शिवाजी महाराज हे असे राजे होते की त्यांचं नाव हे सर्व म्हणजे आपल्या पुढच्या पिढींना पण त्यांचं नाव माहीत पडलं पाहिजे अशा उद्देशाने आपण त्यांना प्रेझेन्स ऑफ गॉड किंवा आपला देवत द दैवत आपण त्यांना बोलू शकतो